आमची बोली भाषा ही मराठी आहे मराठीमध्ये देखील त्या त्या विभागानुसार बोली भााषा बोलली जाते आणि त्या विविध भागामधून जी काही या भाग लेखक मंडळी असतात ती त्या त्या भागातील परिस्थिती भौगोलिक परिस्थितीनुसार सांस्कृतिक परिस्थितीनुसार तेथील देवाणघेवाण राहणीमान याबाबतचे सर्व माहिती इत्थंभूत लहान मुलांचे बाबतीमध्ये त्या ठिकाणी लिहिली जाते त्या साहित्यामध्ये प्रकाशित केली जाते आणि अनेक बाल साहित्यिक निर्मिती यामधून महाराष्ट्रामध्ये झालेली आहे अगदी ह्यापूर्वीच्या अनेक वर्षापासून बाल साहित्याची निर्मिती होताना आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर बोली भाषेतील साहित्य परिषद ही मोठी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्या मराठी साहित्य परिषदेचे त्यामध्ये बाल साहित्य परिषदेचा हा एक भाग आहे त्याची विविध या ठिकाणी कार्यक्रम घेतले जातात आधिवेशन घेतलं जातं अनेक बाल साहित्यिक निर्माण झालेले आपल्या पाहायला मिळतात हे बाल साहित्य लिहीत असताना लहान मुलांच्या जीवनातील त्या विविध प्रसंग किंवा ग्रंथातील पुरं पुर काही दाखले माहिती त्यामध्ये समाविष्ट केली जाते आणि लहानपणीच्या मुला लहान मुलांच्या संस्कारामध्ये चांगल्या पद्धतीचं कसं त्या वाचनाने बालसाहित्यामुळं बदल घडेल या प्रकारची रचना त्या बाल साहित्यामध्ये केली जाते आणि ती निश्चितपणे प्रकाशित केली जाते त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शाळांमधून देखील बाल साहित्यामध्ये बाल साहित्याच्या माध्यमातून पुस्तकामध्ये धडे प्रकाशित केले जातात आणि बालकांना म्हणजे कमी वयातील लहानपणीच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना युवक युवतींना या बाल साहित्य वाचनातून निश्चितपणे या पूर्वीच्या झालेल्या घटना असलेलं सभोवतालचं जग असलेले प्रसंग असलेले लहानपणीचे धार्मिक बाबी त्या प्रकारचे स किंवा संस्कार या सर्व गोष्टींची माहिती त्यामध्ये मिळते आणि निश्चितपणे लहानपणी त्या बालसाहित्यातून वाचनामुळे ज्ञानात त्यांच्या मोठी भर पडते आणि त्यामधून एक सुसंस्कारित युवक निर्माण करण्याच्या दृष्टीने बालसाहित्याचा उपयोग आपल्याला होताना दिसतो आहे धन्यवाद